भारतातले मनोरंजन क्षेत्र खूप मोठे आहे खूप वर्षांपासून मनोरंजनाची परंपरा भारतामध्ये सुरू आहे उदाहरणार्थ नाटक असेल संगीत असेल नृत्य असेल नृत्याची परंपरा तर खूप वर्षापासून सुरू आहे काही काही लोक असेही म्हणतात की महाभारतकालीन रामायणकालीनही संगीत होतं तेव्हापासूनही नृत्य चालत आलेले आहे आणि असेही उल्लेख आपल्याला साप सापडतात पण त्यानंतरच्या काळामधे नाट्याची सुरवात आपण म्हणूया भरतनाट्यशास्त्रापासून त्यामध्ये संगीताचाही उल्लेख मिळतो संगीतरत्नाकरा संगीताचा उल्लेख मिळतो त्यामधे नृत्याचाही उल्लेख आपल्याला या सगळ्या ग्रंथांमध्ये आढळून येतो आणि तिथेचपासून तिथपासूनच नृत्याचा संगीताचा नाट्याचा विकास आपल्याला मनोरंजनक्षेत्रामधे पाहायला मिळतो आणि इथे चित्रपट चित्रपटही नंतर च्या काळामध्ये प्रसिद्ध झाले चित्रपटालाही तेवढाच वाव भारताने दिला चित्रपटामधूनही भरपूर मनोरंजन होतं अनेक अनेक लोकगीतांमधून मनोरंजन होतं पोवाडे असतील पोवाडे तर जनजागृती करण्यासाठी वापरले जातात बऱ्यापैकी अशा अनेक क्षेत्रांमधून मनोरंजन होतं करमणुकीसाठी सगळ्यात लोकप्रिय म्हटलं तर चित्रपट आहे संगीत आहे नाटकं असतील ह्या सगळ्या गोष्टी आहेत भारतातील लोकांना भारतातील लोकांना निसर्ग चित्रपट हे पाहण्याची खूप आवड आहे आणि भारतातील लोक जास्तीत जास्त कलाप्रेमी आहेत किंवा भारतामध्ये खूप खूप साऱ्या गोष्टी बघण्याची आवड आहे विशेषतः महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर आजही गाव गावखेड्यांमध्ये भजनाची परंपरा असेल किंवा कीर्तनाची परंपरा असेल किंवा गोंधळ असतील असे बरेच बरेच प्रकारात चालू असतात आणि अशा वेगवेगळ्या राज्यांमधे वेगवेगळ्या त्यांच्या त्यांच्या प्रकारातील मनोरंजनात्मक गोष्टी चालू असतात आणि इथल्या लोकांना जेवढा लाईव्ह ते म्हणजे जेवढं लाईव्ह असेल तेवढं त्या लोकांना पचनी पडतं आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोरंजनासाठी उपयुक्त आहेत आणि काही काही गोष्टी ज्या आहेत की भारतातले लोकं नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स पण करतात आता जसं की उदाहरणार्थ ए आय नावाचं नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे तर त्यामधेही लोक मनोरंजनाचा वापर करतात किंवा बाकीच्या अनेक गोष्टींमधून वापर करतात